माझे नाव प्रनिल बिराप्पा सरगर मी सांगली येथे शिकत आहे आणि मी आर्मी भरतीची प्रॅक्टिस करत आहे आत्ता सांगायचं म्हणलं तर वेगवेगळ्या हवामानात आपण रनिंग पण थ्रा प्रकारेच केले पाहिजे जसं की उन्हाळ्यात सकाळी लवकर साडे चार किंवा पाचला उठून धावले पाहिजे आणि नंतर सात म्हणजे उन्हाळ्यात एक तास व्यायाम केला पाहिजे आणि त्यानंतर म्हणलं की पावसाळ्यात पावसाळ्यात कसं जास्त घाम येत नाही किंवा असं दम लागत नाही मग पावसाळ्यात आपण साडे पाच वाजता उठून रनिंगला गेले पाहिजे व त्याप्रकारे केले पाहिजेत आपले व्यायाम जसं की आपण ह्याच्या वेळेस बघतोच की आपण व्यायाम कसे केले पाहिजे आणि नंतर म्हणलं तर थंडीच्या वेळेस तर काय उठायचं होत नाही त्यामुळं थंडीच्या वेळेस तर काय उठायचं होत नाही त्यामुळं एक साडे पाच सहा वाजता ठीक आहे व्यायामाला जाणं ग्राउंडला जाणं म्हणजे एवढ्याच मी स्टिप सांगू शकतो की आपण उन्हाळ्याच्या वेळेस थोडं लवकर उठून व्यायाम केला पाहिजे आणि एक्सरसाइज केलं पाहिजे आणि आपल्याला बॉडी फिट ठेवली पाहिजे एक्सरसाइज करणं हे महत्त्वाचं आहे उन्हाळ्यात एक टायम पावसाळ्यात आणि थंडीत दोन टायम आपण करू शकतो म्हणजे आपला एक्सरसाइज ह्या प्रकारे आपण शेड्यूल बनवू शकतो त्याप्रकारे आपण सर्व काही करू शकतो आणि एवढाच सूचना ह्याच्याबद्दल काय मी जास्त बोलणारही नाही आणि रनिंग स्टिप्स म्हणलं तर आपण थंडीत आणि पावसाळ्यात दोन टाईम प्रॅक्टिस आणि पाऊस जर चालू असला तर मग प्रॅक्टिस थोडी हे होते मग रस्त्याला आपण धावलं नाही पाहिजे रस्त्याला धावल्यामुळं आपलं सीन पेन किंवा गुडघे खराब होतात आणि आपण उभारून पाणी नाही प्यायले पाहिजे आणि रनिंग केल्या केल्या पण आपण पाणी नाही प्यायले पाहिजे आपण थोड्या वेळानं पाणी प्यायले पाहिजे बॉडी कूलडाऊन झाल्यावर आणि रनिंग करून झाल्यावर आपण म्हणजे लुजनिंग केलं पाहिजे आणि रनिंगच्या आदू आगदो आदो अगोदर पण लुजनिंग केलं पाहिजे अशा प्रकारे आपण व्यायाम केला पाहिजे एवढंच मी सांगू करत इच्छित आहे